हा हॅलो तुम्ही डॉक्टर पात्रता जगताप बोलत आहे का मॅडम आमच्या कॉलनीमध्ये आमच्या शेजारी मला वाटतं आहे की कोरोनाचे पेशंट म्हणजे त्यांना थोडंफार कोरोनाचं सिस्टम दिसत आहे हा तर तुम्ही काही

हो शे शेजारचे आहेत ते तर त्यांना थोडंफार श्वास वगैरे घ्यायला त्रास होत आहे हा तर तुम्ही हा तर नाही डॉक्टरकडे तर केली नाही पण आम्ही त्यांना ते मास्क वगैरे दिलेले आहेत लावायला आणि थोडंफार पॅरासिटॅम वगैरे चालू आहे घरी हो हो चालू आहेत त्या

बरं बरं

तरी ते मला वाटत आहे की थोडं त्यांना जास्त त्रास होत आहे तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे काही आहे का सोय वगैरे बरं बरं मग आणखीन काही त्यांना घरच्या घरी जर मग काही ट्रीटमेंट वगैरे असेल तर सांगू शकता का मॅडम तुम्ही

बरं बरं आणि मग तुमच्याकडे ॲडमिट वगैरे व्हायला यावं लागेल तर समज बरं बरं ठीक आहे मॅडम बरं हो हो ठीक आहे हो हो मॅडम हो मी त्यांना लगेच हो मी त्यांना लगेच ॲडमिट करून टाकते